भारत सरकारने नागरिकांना बँकिंग सेवांमध्ये सुविधा प्रदान करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे या योजनांचे उद्दिष्ट म्हणजे बँकिंगला सुलभ करणे वित्तीय समावेश वाढवणे आणि आर्थिक सेवांचा सहजपणे प्रवेश सुनिश्चित करणे येथे काही महत्त्वाच्या बँकिंग संबंधित असतात जसं की काही प्रधानमंत्री योजना त्यामधील काही प्रमुख्य योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदामध्ये सुरू झाली होती या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला एक बँक खाते उघडण्याची सुविधा दे दिली जात होती या खात्यांमध्ये ग्राहकांना खा काही फायदे होत होते जसे की त्यांना डेबिट कार्ड विमा संरक्षण सरकारी सबसिडी अशा अनेक सुविधांचा लाभ मिळायचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना खातेधारकांना दोन रुपये प्रति वर्षाच्या प्रीमियमवर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा संरक्षण प्राप्त होत होता या योजनेचा उद्देश नागरिकांना आकस्मिक दुर्घटनांमुळे आर्थिक संरक्षण प्रदान करणे आहे त्यामधील काही म मुख्य योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेमध्ये तीनशे पासष्ठ रुपये प्रतिवर्षाच्या प्रीमियमवर खातेधारकांना दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते या योजनेचा उद्देश जीवन विमा सुधार करणे सामान्य लोकांसाठी उपलब्ध करणे आहे आणि एक अजून योजना म्हणजे डिजिटल इंडिया योजना बँकिंग सेवांचा डिजिटल स्वरूपात विस्तार केला जातो या योजनेअंतर्गत ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात यामुळे बँकिंग सर्व्हिस सेवेमध्ये पारदर्शक आणि सुलभता दिसून येते